हा मैडम बोला ना हा नमस्कार मैडम हेलो नमस्कार मैडम बोला हो हो बोला मैडम हा चालेल मैडम तुम्ही शनिवारी या मग शनिवारी मुलांचा हाफ डे असतो तर मुलं गेल्यावर स्कूल सुटल्यावर तुम्ही येऊ शकता

मॅडम ऍक्च्युली ते पेरेंट्स विजिटच्या दिवशीच राहतं पण तुम्ही पेपर वगैरे बघू शकता प्रत्येक टीचर्सला भेटता येईल असं नाही पण तुम तुमचा काही असेल मेसेजच्या संदर्भात त्या विषयासंदर्भात तर मी ते त्या टीचर्सला देऊन टाकेन मैडम एक्चुअली इंचार्ज मैडमसंग डिस्कस करते नाही तर मग तुम्ही कॉल वर पण बोलू शकता त्या टीचर्सशी तुमच्याकडे नंबर असतातच हा हा सैटरडेला तुम्ही हा सैटरडेला तुम्ही आफ्टर स्कूल या मुलं गेल्यानंतर ओके वेलकम